आम्ही आमच्या घरापुढे खूप साऱ्या प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या यांची लागवड केलेली आहे आमच्या बागेमध्ये सध्या खूप साऱ्या फळभाज्या पालेभाज्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत आम्ही या भाज्यांची बियाणे कधी जर आम्हाला वाटले ही भाजी हवी आहे तर तिचे बियाणे आमच्याकडे उपलब्ध असते म्हणजे असतेच कारण आजी आमच्या घरातली ती त्यांच्या बिया सुकल्या की त्या भा त्या बिया जपून ठेवते व त्या बिया पुन्हा लागवडीसाठी उपयोगात आणते तर जर समजा बिया नसल्यास तर आम्ही दुकानातून बिया आणतो किंवा ज्या आजकाल नर्सरी झाल्या आहे तिथे तर अनेक प्रकारचे रोपे भेटतात ती रोपे आणून आम्ही लावून देतो परंतु जर आमच्या घरात बिया असतील तर त्यासाठी आम्ही आधी खत तयार करतो त्या खतामध्ये आम्ही घरातील सुका कचरा ओला कचरा यापासून तयार झालेली कंपोस्ट खत याचा वापर करतो त्यामुळे रासायनिक खताचा वापर आम्हाला कमी करावा लागतो हे खत आम्ही तीन ते चार महिने कंपोस्टिंग करून तयार केलेले असते घरातील सुका कचरा व ओला कचरा याची योग्य प्रमाणातील म्हणजे योग्य प्रमाणात विल्हेवाट लावून आम्ही त्याचं निर्मिती केलेली असते त्याचप्रमाणे मग आम्ही हे खत तीन ते चार बागेसाठी वापरात आणतो या खतामुळे आम्हाला सेंद्रिय शेतीतील ऑरगॅनिक फार्मिंग हा जो प्रकार आहे त्या प्रकारच्या फळेभाज्या व पालेभाज्या खायला भेटतात त्यामुळे आमच्या शरीरावर याचा घातक परिणाम होत नाही आज आपण पाहतो अनेक ठिकाणी रासायनिक खतांचा वापर हा वाढलेला आहे परंतु आज आपल्याला रासायनिक खतांचा वापर जास्त न करता सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे तसेच आपल्या घरासमोरच्या बागेमध्ये छोट्या जागेतही आपण नियोजन करून अनेक प्रकारचे फळभाजी फुलं फुलं किंवा फळ पालेभाज्या यांची लागवड करू शकतो यामुळे आपल्याला खर्च तर वाचतोच परंतु बाहेरचे औषध फवारलेले फळं खाण्यापेक्षा घरचे सेंद्रिय खतापासून तयार झालेले फळे पालेभाज्या फळभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला त्याचा फायदाच होतो व आपल्या शरीरावरती होणारे अनेक घातक परिणाम दूर टळले जातात यासाठी आम्ही आधी घराच समोरची जागा स्वच्छ करून घेतो व त्याची जराशी नांगरणी खुरपणी गवत काढून घेतो आणि मग तिथे आजीने ज्या बिया जपून ठेवल्या होत्या त्या बिया लावून देतो आणि त्याला योग्य प्रमाणात तयार झालेले घरचे सेंद्रिय खत वापरतो यामुळे आम्हाला बाहेरील खताचा खर्चही कमी होतो आणि जे आमच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे असे व आमच्या शरीरावर ज्याचा परिणाम होणार नाही असे पदार्थ आम्हाला तिथून म्हणजेच फळे फुले किंवा पालेभाज्या भेटतात व त्यामुळे आमच्या शरीरावर त्याचा योग्य परिणाम होत असतो त्यासाठी आम्ही कुंड्यांचा वापर करतो किंवा एक छोटा ट्रे असतो त्यामध्ये आम्ही आधी रोपांची लागवड करतो आणि मग ती रोपे काढून आम्हाला जिथे पाहिजे तिथे त्यांचे तिथे लावतो व त्याच्यावर त्याची योग्य काळजी घेतो वेळेवर त्याची कीड मारणे त्याला खत घालणे पाणी घालणे त्याची खुरपणी करणे आजूबाजूचे गवत काढणे इत्यादी कामे आम्ही करतो त्यानंतर सगळं करून झाल्यानंतर जेव्हा ते झाड सुकतं तेव्हा आम्ही ते झाड तिथेच गाडून टाकतो किंवा मग ते तिथेच नांगरून टाकल्यानंतर काही दिवसांनी त्या झाडाच्या पानांचे पुन्हा खत निर्माण होते यामुळे आमच्या घरापुढची जमीन ज्या बागेत आम्ही भाज्या लावतो किंवा बियाणे लावतो ती जागा सुपीक होते आणि भरघोस प्रमाणात आम्हाला भाज्या व फळे भाज्या भेटत असतात त्यानंतर आमच्या शेतातही जर आम्हाला एखादे पीक घ्यायचे असेल तर तिथे आम्ही नर्सरीतून ऑर्डर केलेले रोप लावतो कारण आजकाल आपण पाहतो नर्सरीत खूप चांगल्या प्रकारचे व चांगल्या क्वालिटीचे झाडांची रोपे भेटत असतात त्यामुळे आमची रोप लावण्याची कष्ट वाचतात त्याचप्रमाणे त्या झाडांची प्रतही चांगली असते त्यामुळे ते कमी पाण्यातही जास्त उत्पन्न देऊ शकतात त्याचप्रमाणे त्या झाडांमध्ये रोगाचे प्रमाण आपल्याला कमी दिसून येते तर आम्ही अशा प्रकारे भाज्यांसाठी बियाणे गोळा करतो आणि रोपे अशाप्रकारे आम्ही तयार कर